हां हां कुठलं बरं नाव हां काल कळलं हो हो बरं हां हां हो हां नाही

हां हां हां वा हो होय

हो पण ते हां ठीक आहे मी म्हण म्हटलं होतं त्याच्यावर एक तर एवढी मोठी पुस्तकं आपल्याला जी अपेक्षित आहेत मोठी चित्रकारांची ही ती ती असण्याची एक तर शक्यता कमी आणि समजा असतील तर जे एवढ्याशा मोबाईलवर किंवा टॅबवरती ते बघणं तो टॅब सतत हे करायला रिचार्ज करून ठेवणं हे जरा अवघड वाटतं ना हातात पुस्तक घेऊन हाताळत ते जे वाचणं आहे त्याची मजाच खूप वेगळी आहे ॲक्चुअली ह्याच्यापेक्षा असं वाटतं डिजिटलपेक्षा हो हो हो

हो हो हां हां हां हां हां हो हो बेरी

हो हो आहे पण तरीसुद्धा जुनं ते सोनं असं म्हणावंच लागतं कारण मी परवा त्या सुषमा देवचं पुस्तक डाउनलोड करून घेतलं आणि वाचायचा प्रयत्न केला एका ओळीमध्ये जेम तेम चार शब्द येतात ते सारखं इकडे सारखं तिकडेसारखं वर ढकल खूप कंटाळा आला आणि त्यातला विषय आजच्या आकलनाचं हे खूप कमी होत गेलं ना त्यामुळे असं झालं न मग मला कंटाळा येऊन मी ते बंदच केलं वाचायचं मग तेच हातात माझ्या पुस्तकं असतं तर कदाचित भरभर वाचून झालं असतं डोळ्यालाही हां आणि डोळ्यालाही त्रास होत गेला मग नंतर नकोच झालं मग ते मला नंतर त्यामुळे शेवटी आपली पुस्तकं ही खरी आहे आणि तसं म्हणायला गेलं तर ह्याला चार्ज करायला वीज वापरावी लागतेच की मग तो पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहेच की असाच विचार करायचा झाला तर मग ओके आपण बोलूया आपण नंतर ह्या विषयावर आणि कधी तरी चालेल ठेवू मग